आमच्या गावातील लोक मुलांना पोलिओपासून वाचवण्यासाठी शक्यतोकरून जन्मल्यानंतर सांगता एक महिन्या दोन महिन्यानंतर पोलिओचे डोस ठराविक महिन्याच्या अंतरानं देतात एक तर हे ठराविक अंतरानं देतात त्या सरकारी दवाखान्यात ज्या परिचारिका असतात त्यांच्यामार्फत त्यांच्याकडून नोंदणी केली जाते आणि त्यांच्यामार्फत पोलिओचे डोस दिले जातात आणि त्यात पुन्हा नैसर्गिक या दृष्टीनं म्हणजे त्याला सूर्यप्रकाश मिळावा नैसर्गिक हवा त्याला शक्यतो करून सूर्यप्रकाशात थोडावेळ हे करतात आणि श पोलिओ होऊ नये म्हणून डोस दिल्यानंतरसुद्धा त्याला काही त्रास होऊ नये म्हणूनसुद्धा नैसर्गिक जे काय उपचार करता येतील असे नैसर्गिक उपचारसुद्धा या मुलाला करतात आणि शक्यतो करून त्या मुलाला त्या आजारापासून वाचवण्यासाठी बऱ्यापैकी गावातले लोक प्रयत्नशील असतात की जेणेकरून त्या मुलाला पुढे त्याच्या शरीरादृष्टीने शरीराला विकलांगता येऊ नये असं शक्यतो करून काळजी घेतली जाते